खर्च तर काही नाही असं बाजूला बाजूला गेला तर झाड दिसलं तर तिथे कोणतं पण झाड आलं तर घेऊन येते घरी ते तिथे लावते झाड बगीचामध्ये छान आणखी पण झाड आहे तिथे छान दररोज पाणी वगैरे टाकते असं ताईच्या किंवा मामाच्या किंवा मावशीच्या वगैरे गावाला जर गेलो आपण तर दिसतात झाडं वगैरे नाही का ताईच्या घरी छान फुलं आहे तर तिथे फुलं वगैरेचं झाड आहे बगीचाच आहे असं बाजूला गार्डन वगैरेमध्ये मला जिथं पण झाड दिसलं मला कारण की झाड झाड लावायला खूप आवडते मला जिथं पण झाड दिसेल ना कोणाच्या घरी पण तर मी काडी तोडून आणते त्यानंतर मग माती फुलते मग नाही का झाड वगैरे लावते मग ते झाड मोठं होते छान पालं भाजीपाला तयार होते आपल्या घरी बगीचामध्ये फुलं राहिले तर आपण देवाला पण वाहू शकतो आणि छान वाहू शकतो छान पा वाहू शकतो त्यानंतर फुलं वगैरे कार्यक्रम वगैरे राहिला स्कूलमध्ये तर टीचर म्हणते त्यांच्या घरी फुलं आहे ते घेऊन या तर आम्ही फुलं वगैरे घेऊन जाते छान टीचरला वगैरे देते लावायला आमच्याकडे जसं की आपल्या घरी झाड राहिलं तर आपण हार बनू शकतो देवाला वाहू शकतो कोणत्या कार्यक्रम राहिलं तिथे पण देऊ शकतो आपल्या घरी जर कोणत्या कार्यक्रम राहिला आपण पण घेऊ शकतो जर आपल्या इकडे कोणता बाजूच्या घरी कार्यक्रमाला त्या पण फुलं मागतात असे खूप फुलांसाठी खूप छान आहे तसं भाजीपालाचं बाजारात जायची काही गरज नाही भाजीपाला म्हणजे आमच्याच घरी जसं की शेतामध्ये किंवा गार्डनमध्ये वगैरे बा बगीचामध्ये की तशी झाडं आहे म्हणा तर ते घेऊ शकते तर मग भाजीपाला आणायची काही गरज नाही